मी सध्या पेट्रोल पंपावर काम करतो पण माझं एक टार्गेट आहे का मला कपड्यांचं चांगलं मार्केटमध्ये दुकान टाकायचं आहे मी छोटंसं दुकान गावा गावात म्हणजे घरी टाकलंसुद्धा होतं माझी मिसेस ते दुकान चालवत होती पण ते करोनाच्या काळात असल्यामुळं लोक खूप उधारीत घेऊन जात होते त्यामुळे मी ते दुकान बंद केलं आणि मला आता मार्केटमध्ये एक चांगलं दुकान टाकायचं आहे त्याच्यासाठी मी काही पैसे शेतीतले काही बँकेच्या माध्यमातून लोन घेऊन असं करून एक चांगलं खास दुकान टाकणार आहे मार्केटमध्ये आणि मला कपड्याच्या मार्केटची जास्त माहिती आहे कपड्याबद्दल माहिती आहे त्याच्यामुळं मी ते सहज प्रकारे करू शकतो मी घरी जे दुकान टाकलं होतं ते चांगल्या पद्धतीनी चालवलं आता मला मार्केटमध्ये एक दुकान टाकायचं आहे आणि मोठं टाकायचं आहे म्हणजे घरी घरगुती दुकान होतं आता मला मार्केटमध्ये मोठ्ठं दुकान टाकून एक चांगलं लोकांच्या लोकांना सुविधा द्यायची आहे मला अमरावतीच्या मार्केटची पूर्ण जाणकारी आहे कपडा स्वस्त भावात कुठं मिळते होलसेल कुठं मिळते ती मला पूर्ण माहिती आहे त्याच्याबद्दल त्याच्यासाठी काही म मला असं माहिती घ्यायची गरज नाही पण मला एक कपड्याचं दुकान चांगलं टाकायचं आहे